पोषाखाविषयी सांगायचे म्हणजे मला तरी असे वाटते ज्या समुदायात ज्या राज्यात केलेत प्रत्येक ठिकाणी त्याची रूपरेषा बदलून जाते ईवन जाती वर्णानुसारही पोशाख बदलतो आणि सर्वात महत्वाचे शिक्षणामुळे आणि तुमच्या नोकरी तुमचे उच्च श्रेणीचे नोकरी त्यातील पोशाख प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा होऊन जातो पोशाख हा कशा प्रकारचा करायचा आपल्याला काय आवडते या विषयी कुणी समजून घेत नाही प्रत्येकजण विचार करतो दुसऱ्यांना काय चांगले दिसेल त्यानुसारच पोशाख परिधान करतो परंतु संस्कृतीविषयी पोशाख जर म्हटलं तर महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे महाराष्ट्रात जितके अंग झाकले जाईल तो पोशाख उत्तम हिंदू धर्मामधील ही संस्कृती मला आवडते एवढेच नव्हे तर मुस्लिम धर्मात पोशाखाविषयी म्हटलं तर त्यांचा बुरखा कम्पलसरी असतो तसेच गुजराती समुदायात गेले तर त्यांचा पोशाख वेगळा राहतो प्रत्येक ठिकाणी पोशाख हा वेगवेगळ्या प्रकारे आपोआप बदलत जातो तो जातीयनुसार आणि शिक्षण उच्चश्रेणी यानुसार बदलतो पंजाबी लोकात जर गेलो तर तिथला पोशाख वेगळा राहतो तिकडे झबला कुर्ती म्हणजेच पठायी ड्रेस अशा प्रकारे होतो बंजारा लोकात गेलं तर बंजारा कपडे म्हटले की कोणीही सांगेल असेच प्रत्येक जाती समुदायानुसार वेगवेगळा पोशाख राहतो